प्रमुख्याने आम्ही राहणारे महाराष्ट्र राज्यातील लोक मराठी लोक तर आम्ही पहिला सण तर आमचा मुख्याने गुढीपाडवा म्हणजे आमचे नवीन वर्ष सुरू होणारे सण तर आम्ही तो सण करतो एक दिवाळी सण करतो दिवाळी प्रामुख्याने आणि खूप सारे लोक करतात आणि त्याच्यात प्रत्येक लोक प्रत्येक जण आणि पार्टिसिपेट होऊन लोक कार्यक्रम करतात दिवे लावतात आणि सर्व गोष्टी करतात ईद आणि ईद हा प्रामुख्याने मोठा असलेला सण पण खूप सारे लोक पण सण करतात जसं ख्रिसमस ख्रिसमस आणि वैशाख आणि असे अनेक सारे जे सण आहेत ते इथले लोक म्हणे प्रामुख्याने एकजूट धर्मनिरपेक्ष सगळे जण करतात जश शिवजयंती जे शिवाजी महाराजांचा उत्सव आणि डॉक्टर आंबेडकर यांची जयंती ज्योतिबा क्रांतिसूर्य ज्योतिबा फुले यांची अकरा एप्रिलमधील जयंती हे सर्व लोक महाराष्ट्रातील लोक आनंदाने एकदम चांगला सण साजरा करतात आणि कोणाला काही अडचण न येता सर्व जण प्रामुख्याने चांगला सण करतात आणि सर्व लोक एकसमान राहतात